एकदा बचतगटाचा कार्यक्रम होता त्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या रेसिपी बनवायला सांगितल्या होत्या तर त्यामध्ये मी पण भाग घेतला आणि रेसिपी बनवल्या मी नूडल्स बनवले मंचुरन्स बनवले डोसा बनवला आणि ते लोकांना खूप आवडले पण जर सोपा पदार्थ बनवण्याचं म्हटलं तर रोजच्या जेवणात जसं वरण भात भाजी पोळी बनवतो तर ते पदार्थ सर्वात सोपे आहे आणि खिचडी पण सोपी आहे